हो आम्ही मॅरथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे सामुहिक मॅरथॉन स्पर्धा पाच किलोमीटरचे असो सात किलोमीटरचे असो अकरा किलोमीटरचे असो अशा मॅरथॉन स्पर्धेमध्ये जागतिक क्रीडा दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे मग त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या अगोदर आम्ही मैदानी खेळाचा सराव किंवा मैदानावर श्टेडियमवर किंवा निर्मनुष्य रस्त्यावर धावण्याचा सराव केलेला आहे सुरुवातीला सर्वप्रथम आपण पाच किलोमीटर अंतर किती मिनटामध्ये तो कापू शकतो पुन्हा तेच अंतर दुसऱ्या दिवशी आपण किती मिनिट किती सेकंदात अंतर कापू शकतो असं दर वर्षी रीडी दर दर दिवशी रिडीिंग घेऊन दर दर दिवशी एक मिनिट तीस सेकंद चाळीस सेकंद पंचवीस सेकंद असा अंतर कमी कमी करून कमीत कमी कालावधीमधे जास्तीत जास्त आपण अंतर कसं कापू शकतो याचा सराव याची तयारी आम्ही घेतली आणि हे करत असताना आम्हाला खूप खूप आनंद वाटला कारण आम्ही आमच्या शरीराची क्ष क्षमता आमच्या लक्षात आली आणि आम्ही काय करू शकतो आणि एकतर आम्हाला आनंद मिळाला आणि शिवाय आमचं शरीर निरोगीपण बनलं